तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात व इतर गोष्टींमध्ये खूप डेव्हलपमेंट झालेला आहे पहिले आपण हॉटेलमध्ये जायचो तिथं जाऊन जेवायचो बिल द्यायचो घरी यायचो पण आता ऑनलाईन उप ऑनलाईन सेवा पण उपलब्ध झालेली आहे जसं की झोमॅटो स्विगी वगैरे वगैरे खूप ॲप डेव्हलप झालेली आहे त्याच्या सहाय्याने आपण ऑर्डर घरी मागवू शकतो ऑनलाईन पेमेंट करू शकतो जस तसंच पहिले आपण जनरल स्टोलवर जाऊन जनरल स्टोअरवर जाऊन कोणती कोणती वस्तू विकत घेत होतो काही करत होतो आता तेच ऑनलाईन पण भे ऑनलाईन सेवा पण उपलब्ध झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावर जाऊन टॅब पाहणे लॅपटॉप पाहणे मोबाईल पाहणे व इतर गोष्टी करणे असा आपण तिथं जाऊन करत होतो विचारत होतो आणि आता फ्लिपकार्ट ॲमेझॉन अशा खूप सारे ॲप निघालेले आहेत ऑनलाईन ज्या ज्या सहाय्याने आपण ब घरी ऑर्डर करू शकतो वगैरे वगैरे व अजून आपण दुकानात जाऊन कपडे पँट शर्ट असं विकत घेत होतो पण आज आज फ्लिपकार्ट व ॲमेझॉन हे खूप सारे असे डेव्हलप झालेले आहेत की तंत्रज्ञान एवढं डेव्हलप झालेलं आहे की आपल्याला असं बाहेर जाऊन काटकसर करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आपण घरी पण मागवू शकतो तर तंत्रज्ञानामुळे हा खूप सारा बदल झालेला आहे